आमच्या पिकांची उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी आम्ही घरगुती गायी आहेत त्यांचं जे शेणखत निघतं ना तेच वाप त्याचाच वापर करतो आणि त्यातून शेतीला पोषक तत्वे भेटतात जेव्हा आपण पीक करतो त्याआधी आम्ही शेतातच शेणखत पसरून देत असतो त्यानंतर त्यावर व पीक घेत असतो जेणेकरून पिकाचे उत्पन्न उत्पन्न हे जास्त निघते आणि अजून काही उपाय म्हणजे जुन्या काळातपासून पुढं आलेल्या ज्या बी बियाणे आहेत ना की जे चांगल्या प्रकारचे कडधान्य किंवा धान्य उत्पन्न करू शकते अशा बिया जपून ठेवल्या आहेत ज्या आम्ही वर्षानुवर्ष लागवड करतो आणि त्यातून मिळालेले बी हे पुढच्या वर्षासाठी जपून ठेवतो आणि असंच आम्ही खूप वर्षांपासून करत आहोत आणि त्यातून आम्ही आजपर्यंत खूप जुने बियाणे जपून ठेवले आहे आणि आत्तापर्यंत त्या बियाणांचा वापर करून शेती करत आहोत यातून आपल्याला अक जे क धान्य मिळतं ना ते खूप पोषक असता आणि त्याचा फायदा होतो अशी विविध तंत्र आम्ही पिकाची उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी करतो